मी मी खेळलेला आत्ता आपल्या भारतावर पबजीचं खूप वेड लागलं होतं लॉकडाऊनच्या काळामध्ये कुठल्या प्रकारचे गेम्स मी बघितले नाही पण मला पबजी खूप आवडायचा पण माझ्याकडे तेव्हा मोबाईल नव्हता तर मी माझ्या पप्पा बाबाच्या मोबाईलमध्ये तो गेम घेतला होता पण त्याला स्टोरेज पण खूप लागत होती स्टोरेज खूप लागत होती तर मग त्याला हँग मारणार होता मोबाईल मग असा गेम काही खेळता येत नव्हता व्यवस्थित तरी मी

पबजी हा माझा खूप आवडता खेळ त्याच्यामध्ये ते आपल्याला स्कॉट बनवतात स्कॉट फॉर चार जणांचा स्कॉट असतं शंभर जणांला मारायचं असते मग ते विन होत होतात त्याच्या चिकन डिनर चिकन डिनर होत असतात एक नंबर